मला नवीन नवीन रिलीज झालेल्या पिच्चर बघणं त्याच्यानंतर कोणती रिअॅलिटी शोज असतात जे ते आपल्या टीव्हीवर लागतात ते छान एन्टरटेनमेंट म्हणून बघायला खूप आवडते मी सगळ्यात जास्त रिअॅलिटी शो बघते त्यामध्ये छान इंडियन आयडल झालं कुकिंगचे मास्टरशेफ झालं त्याच्यानंतर गायनाचे इंडियाज गॉट टॅलेंट म्हणून पण एक छान असा हे यव् रिॲलिटी शो येतो नंतर कॉमेडी शो कपिल शर्मा शो झाला त्याच्यामध्ये छान कॉमेडी कर करतात ते आणि त्याच्यामधे मला ते यासाठी आवडतं की ते बघितल्याने ना आपलं माईंड एकदम फ्रेश होऊन जातं ते छान तारक मेहता का उलटा चश्मापण एक शो आहे छान कॉमेडी शो आहे तो तर मला फार जास्त आवडतो त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहे ते मला आवडतात आणि त्याच्यामधे मस्त एक सोसायटी म्हणून ते छान साजरा करतात सोसायटी म्हणून ते राहतात कोणता पण प्रॉब्लेम त्या सॉल करतात त्याच्यापासून मला पण असं वाटतं की आपली पण छान सोसायटी सोसायटी असायला पाहिजे आणि मस्त कॉमेडी असलेली मी कुठली पण स्ट्रेस वगैरे असता आपल्याला कामावरनं आल्यावर आपण त्या बघितलं तर आपण एकदा आपलं माइंड प्रेश होऊन जातं मला बाघबान सिनेमा पण फार आवडतो त्याच्यामागचं कारण म्हणजे असं की ते खूप असं फॅमिलीयर आहे आपल्या आपल्या लाईफमध्ये आणि त्याच्यामधून एक गोष्ट शिकायला अशी मिळते की मग मुलांना मुलं जेव्हा मोठी होऊन जातात आईवडील त्यांना शिकवतात तर मुलांनी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की ते आईबाबांना वेगळं नाही करायला पाहिजे कारण त्यांच्या पण भावना मग दुखावल्या जातात नं आणि मुलांनीही मुलींनी पण आपल्या आईवडिलांची जबाबदारी मोठं झाल्या ते स्वीकारायला पाहिजे की त्याच्यामुने शिकायला मिळतं आणि असा फार मस्त तो सिनेमा आहे